नमस्कार माझे नाव पांडुरंग कृष्णराव फुले आहे मी सावळी बहिनाराव येथील रहिवासी आहे तर आम्हाला पुस्तकं वाचनाची खूप आवड आहे तरी आम्ही होताहोस्तर जास्त पुस्तके ज्या ठिकाणी स्टॉल लागतो या ठिकाणी स्वस्त दरात चांगल्या चांगल्या प्रकारचे पुस्तके मिळतात आणि एक राम रामकृष्ण मठ झालं त्यानंतर आपलं रामकृष्ण मठच्यानंतर आपलं ते स्वामी विवेकानंद मिशन यांची पुन्हा आपली गीता प्रेश यांची पुस्तकं ही स्वस्त दरात अतिउत्तम नॉलेज असलेली पुस्तके ग्राहक घेऊ शकतात तर त्याप्रमाणे आमच्या हिंगोली इथे एक दुकान आहे गांधी चौकामध्ये गोपाल स्टोअर म्हणून तर तिथं बी ते त्यांच्याकडे पण खूप छान छान पुस्तके असतात ती वाचण्यासाठी आम्ही आणत असतो आणि त्यानंतर जर वाचायचं झालंच तर आम्ही मग लायबरीतून पण पुस्तक आणत असतो ती लायबरीतली पुस्तकं पण खूप छान असतात आणायची आणि परत त्यांना आपण भाड्याने आणून परत देऊ पण शकतो म्हणजे जितके पाहिजे तितके नॉलेज आपण मिळवू शकतो त्यातून